आरोग्यविषयी म्हणाल तर आरोग्य कसं व्यवस्थित जोपासायचं ते सर्व काही आपल्या हातात आहे हे आरोग्य जपण्यासाठी आपल्याला त्यासाठी व्यायाम करण्याची खूप आवश्यकता आहे दररोज व्यायाम करणं हा खूप जरूर आहे कारण प्राणायामला आपल्या आपल्याला खूप महत्त्व आहे प्राणायाम रोज केलंच पाहिजे वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवा देखील आपल्या इकडे खूप चांगल्या प्रकारचे आहे वैद्यकीय सेवा सर्व डॉक्टर तत्पर असले पाहिजे आणि ते असतात देखील जेव्हा वाटेल तेव्हा ते आपल्यासाठी देव म्हणून आपल्यासमोर येतात त्यामुळे आपण आपले आरोग्य व्यवस्थित राहू शकते आरोग्याला जपले पाहिजे त्याशिवाय आपण व्यवस्थित राहू शकत नाही आणि आपलं ध धर्म आणि आरोग्य हा खूप जवळचा संबंध आहे आपला धर्म हिंदू आहे त्यामुळे आपले आरोग्य देखील आपण व्यवस्थित जोपासायला पाहिजे